आमच्या या जिल्ह्यामध्ये भरपूर काही नैसर्गिक साधने आहेत जंगले खनिज आणि पाण्यासाठी तर आजूबाजूला म्हणजे की आमच्याइकडे मोठं डॅम आहे त्या डॅममधूनच पाणी येतात आणि आता एक नवीन मोठं बेमडा प्रकल्प झालेला आहे तर आत्ता तिथून मोठी पाईपलाईन टाकण्याचं नियोजन चालू आहे आणि आजूबाजूला तर स्वच्छतेची बरीचशी काळजी घेतली जाते जसं आमच्या इथं नगर परिषद आहे तर नगर परिषदेची रोज एक घंटागाडी फिरवली जाते प्रत्येक एरीयामध्ये प्रत्येक ठिकाणचा कचरा वेचला जातो प्रत्येक घरोघरी बकेटा ठेवल्या जातो कचरा एका ठिकाणी साठवला जातो आणि चांगल्या प्रकारे साफ स्वच्छता आणि प्रत्येक ठिकाणी कचरा पेट्या पण उपलब्ध करून दिलेल्या आहेत